हो आमच्या परिसरात सगळ्या पर्यटकांना आकर्षक असे सण साजरे केले जातात सगळ्यात मोठा स पारंपरिक सण म्हणजे आमच्याकडे नवरात्र साजरं केलं जातं तुळजापूरजवळ असल्यामुळे आमच्याकडे नवरात्र हे खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं आणि इथे खूप सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या मोठमोठ्या द गावातून ये इथे पर्यटक तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी येतात नऊ दिवस देवीचा हा उत्सव खूप मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो देवीच्या मंदिराला खूप छान रोषणाई केली जाते फुलांची खूप छान आरास केली जाते देवीला मोठ्यामोठ्या म महाग पैठण्या साडी नेसवली पैठणी साडी नेसवली जाते आणि आकर्षक तिच्या सगळ्या सा साज शृंगारामुळे ही देवी खूप प पारंपरिक सण हा न नवरात्राचा सण साजरा केला जातो आजून बरेच सण आमच्या गावात छान साजरे केले जातात की ज्याप्रमाणे होळी आहे होळी ही पण आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते छान मस्त लाकडावर लाकडं रचून अगदी मोठ्या प्रमाणात ही होळी साजरी केली जाते त्याच्यानंतर पाडवा साजरा केला जातो घराघरात गुढ्या उभारवून पुरणपोळीचा मोठ्या प्रमाणात नैवेद्य सगळीकडे केला जातो तसेच अक्षय्यतृतीयेला आमच्याकडे सगळ्यात मान आहे तो पुरणपोळी आणि आमरसाचा की जेणेकरून आपल्या पूर्वजांना हा नैवेद्य असतो आणि हे सगळ्यात मोठं पारंपरिक सण मानला जातो की आमरस हा सुरुवात त्या दिवसापासून केली जाते पुरणपोळी आणि अमरस हे अक्षय्यतृतीयेला नैवेद्य म्हणून पूर्वजांना आपण नैवेद्य म्हणून दिला जातो आमच्या जिल्ह्यात असे खूप सण आहेत की जे आम्ही उत्सव म्हणून साजरे करतो धन्यवाद